परिचित असलेले व्यवसाय जे आहे म्हटलं तरी भाजीपाला व्यवसाय लाँड्री व्यवसाय भंगार व्यवसाय आणि त्याच्यासोबत ब्युटी पार्लर जेंट्स पार्लर रेवडी रेहडी छोट्याशा हातगाडीवरच्या छोटे छोटे धंदे

बिट पॉलिश व्यवसाय पाणीपुरी व्यवसाय त्याचबरोबर फुटाणा व्यवसाय फुटाणा सेलिंग व्यवसाय हे भरपूर व्यवसाय आहेत की ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची रूटिंग या कुटुंबाची चालते परंतु प्रगती होत नाही कारण ती प्रगती होत नाहीत आणि ज्या महागाईच्या हिशोबानं त्यांना जे आवक याला पाहिजे ते होत नाही काई विशिष्ट व्यवसाय असे आहेत की त्याच्यातली यादी जर करतो म्हटलं तर भरपूर आहेत पण एवढा रेगुलर व्यवसायामधे जी यादी मी दिली त्यामधे लोकांचा रेगुलर व्यवसायच असलेले जे आहेत तेच चालू आहेत डमिंग व्यवसाय नवीन व्यवसाय उभा करण्याची प्रत्येकाची मानसिकताच कमी झालेली आहे आणि एक व्यवसाय जर उभा झाला तर त्याच्या कॉम कॉम्पिटिटर भरपूर तयार होतात म्हंजे तूही कमवू नको आणि दुसऱ्यालाही कमवू देऊ नको